होय नक्कीच यावर मत मांडता येईल औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आमदार सांगायचं म्हटलं

दानवे आमदार आहेत चांगलं काम करतात अतुल सावेदेखील आमदार आहेत पश्चिम पश्चिममधून येतात तिकडे औरंगाबाद शहरामध्ये एकूण चार आमदार आहेत हे चारही आमदार चारही विभागाला विभागून काम करतात हे चारही पॉप्युलर चार आमदार हा तालुक्याचं जर सांगायचं ठरलं तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नऊ तालुके आहे त्यातला सगळ्यात फेमस तालुका म्हणजे पैठण यामधे जायकवाडी धरण आहे छान आहे प्रतिनिधी त्यांच्या होईल त्यांच्या शासनाकडून ज्या त्या विभागासाठी त्यांच्या या ज्या त्या झोनमध्ये ते येतात त्यांच्यासाठी भरपूर कामं करतात आणि अशीच कामं प्रत्येक आमदाराने केले पाहिजे आय ॲम प्रॉऊड ऑफ यू द आमदार